हॅलो हे बेकर्स बास्केट का मॅडम माझ्या मुलाचा वाढदिवस आहे परवाच्या दिवशी तर तुमच्याकडं केक मिळेल का मला आणि कुठले ऑप्शन म्हणजे असं काही केकचे प्रकार असे काही आहेत का बरं मला एक हां मला एक पंचवीस मुलं असतील तर त्यांच्यासाठी मला किती म्हणजे केक हवा आहे तर तो किती वजनाचा करावा लागेल

बरं मग त्याच्यामध्ये असं काही थीम्स असतात का केकमध्ये काही बरं मग आणि ह्याच्यामध्ये फ्लेवर मला आईस केकच हवा आहे आणि हं मला त्याच्यामध्ये फ्लेवर आहेत का कुठले बरं बरं आणि ह्याच्या आकार काय असा स्पेसिफिकच असतो का तो थीमप्रमाणे बदलेल

बरं बरं बरं साधारण ह्याची किंमत काय होईल बरं बरं आणखीन तुमच्याकडे काही स्कीम आहेत का म्हणजे त्याच्याबरोबर तुम्ही खाण्याचं काही ऑर्डर काही घेऊ शकता का दुसरी बरं ही होम डिलिव्हरी आहे का तुमच्या इथं येऊन आम्हाला घ्यावं लागेल बरं मला तुमचा ॲड्रेस एकदा नक्की एकदा पाठवा आणि मग मी तुम्हाला माझं ऑर्डर काय आहे ते ते तुम्हाला कधीपर्यंत सांगितलं पाहिजे बरं बरं बरं चालेल